अमरावतीमध्ये खेळाडूंना प्रशिकक्षण देण्यासाठी विविध सुविधा केंद्रे उपलब्ध आहेत त्यातीलच अमरावती शहरात स्थित असलेले एस पी एस स्पोर्ट्स अँड ट्रेनिंग सेंटर येथे विविध प्रकारचे खेळ शिकवले जातात स्केटिंग बास्केटबॉल बॅडमिंटन डान्स ॲरोबिक्स आणि तेथे असणारे आधुनिक उपकरण कुशल प्रशिक्षक विविध कौशल्य विकास कार्यक्रम तेथे राबवण्यात येतात त्यांनी विशिष्ट एक वेबसाईट सुद्धा तयार केलेली आहे त्या वेबसाईटला भेट देऊन आपण तेथील मा संपूर्ण माहिती माहिती करून घेऊ शकतो तसेच क्रिडासंकुल क्रीड जिल्हा क्रिडासंकुल डव्हिजनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे मोर्शी रोडला परांजपे कॉलनी अमरावती येथे स्थित असलेले असून तेथील विशेषटा विशेषत मल्टीस्पोर्ट्स सुविधा खेळाडूंसाठी निवास व्यवस्था आणि कॅन्टीन सुद्धा उलब्ध करून देण्यात आलेली आहे तेथे फुटबॉल हॉकी हॉलीबॉल बास्केटबॉल टेनिस इत्यादी विविध खेळ तिथे शिकवले जातात एच व्ही पी एम नावाचे प्रसिद्ध क्रिडासंकुल अमरावतीला उपलब्ध आहे त्याला ॲथलेटिक्स ॲकॅडमी असे सुद्धा म्हणण्यात येते अमरावती शहरात स्थित असलेले हे ॲथलेटिक्स ॲकॅडमी येथे धावणे उडी मारणे थ्रो योगा सूर्यनमस्कार इत्यादी अनेक इत्यादी आणि अनेक खेळांचे येथे प्रशिक्षण देण्यात येते लहान वयातील मुलांसाठी विशेष प्रशिक्षण येथे राबवण्यात येते आधुनिक उपकरणे आणि अनुभवी प्रशिक्षक येथे उपलब्ध होतात बडगुजर स्पोर्ट्स अकॅदमी अमरावतीला स्थित आहे अकोले बडणेरा रोडवर साईनगर अमरावतीमध्ये ते स्थित असलेली स्थानिक खेळाडूना प्रशिक्षण देणारी केंद्र म्हणून ओळखले जाणारी ही बडगुजर स्पोर्ट्स अकॅदमी अमरावतीला स्थित आहे साई स्पोर्ट्स अकॅदमी ही अकोले रोडवर साईनगर अमरावती येथे स्थित असून विविध खेळांचे प्रशिक्षणाची सुविधा येथे दिलेली आहे प्रशिक्षक उत्तम प्रकारे तेथे प्रशिक्षित करतात तसंच छि छि शिव छत्रपती तायकांडो फिटनेस अकादमी टायकांडो आणि फिटनेससाठी विशेष प्रशिक्षण येथे देण्यात येते तसंच तेथे कराटेचेही प्रशिक्षण देण्यात येते अमरावतीमध्ये या केंद्रांव्यतिरिक्तही अनेक खेळ प्रशिक्षण संस्था आणि जेम्स उपलब्ध आहे आपण आपल्या आवडीनुसार तेथे जाऊन ती प्रशिक्षण केंद्रं निवडू शकतो